हॅलो परदेशामध्ये प्रदेशामध्ये गांधीजीने पहिला कपड्याचं काय बनवलं आहे त्याच्यामध्ये रे हा खादी कपडा बनवलेला चक्र चक्र हे ज्यामधून खादी कपडा तयार गांधीजीने केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक टाक म्हणून होतं त्या टाकावर पण खादी कपडे होत होते रेशमी कपडे होत होते इतर सगळे जात जातीचे कपडे होत होते आणि म्हणजे छान छान असे कपडे मिळत होते तिकडे होत होते तयार होत होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाव होता पहिला खादी कपड्यांना जो गांधीजीने काढलेला कपडा होता तो खा गांधीजीने काढलेला होता त्याचे ते झबले व झब्बे वगैरे होते आणि त्यामुळे गांधीजींच्या ह्या कपड्यांना एवढी बाहेर अशा देशात पण आणि मुंबईमध्ये पण फार हे होतं प्रसिद्ध होते आणि त्यामुळे दुसरे म्हणजे आता एखाद्याला म्हणजे टाक ही एकदम गावाचं पुरानं हे होतं पुरानं हे टाकाचं होतं म्हणून ते माणसं सगळी करत असत आणि त्याच्यामध्ये रेशमी कपडा होता रेशमी कपड्याला पण मान जास्त होता आस्ती आस्ती पुढे पुढे जाऊन जाऊन ते कपड्यांचं मोठं व्यापार होऊ लागलं आणि म्हणजे एवढं देशामध्ये कपडे एवढे छान छान भेटू लागले की मस्तच मस्त कपडे तयार होत लागले पर भारतामध्ये पूर्ण आता वेगवेगळे दे कपडे एवढे सुंदर भेटतात की कपडा हा मस्त आणि मी शिवलेला कपडा त्याच्यामध्ये मी स्वतःहून शिवलेला लहान मुलांची झबली आणि झबली होती गोधड्या होत्या हाताने शिवलेली चादरी होती परत लहान मुलांची टोपरी होती आणि मस्तच असे छान छान छान झबली पण शिवली मी छान असं कपड्यांमुळे मला छान छान हे वस्तू पण यायला लागले छोटे छोटे लहान लहान मुलांचे मोठ्या ड्रेस एक शिवला बस एवढं मी केलं